हां कोण बोलत आहे बोला हां हां बोलतोय बोलतोय हां बोला ना मॅडम हां हां बोला ना हां हां हां तोच उपक्रम आहे आमचा त्यासाठी आम्ही जे

हो त्यासाठी आम्ही काय करतो एक पूर्ण जेवण वगैरे तयार करून त्या दवाखान्यात पाठवून देतो आम्ही माणसामार्फत हां हां हां हां धन्यवाद हां हां आता आम्ही काय करतो आमच्याकडं काही स्त्रिया आणि काही पुरुष असे कामाला आहेत मग ते स्त्रिया स्वयंपाक वगैरे तयार करतात आम्ही बाजारातून सगळं सामान घेऊन येतो आणि स्वतः आणून त्यांना देऊन पुन्हा घरी सगळं तयार करतो आणि घरी तयार करून पुन्हा प्रत्येक दवाखान्यात किंवा ज्यांना गरज आहे प्रत्येक कोणत्या दवाखान्यात त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना पोच करतो तरी एक शंभर दोनशे लोकांचा स्वैपाक होतो आहे दररोज हां हां हां हां अंदाजे एक रोज दहा बारा हजार रुपये खर्च आहे समजा हां हां हां हां हां काही खर्च आमी करतो काही आमच्या आमचं एक संस्था आहे ना त्या संस्थेला कोणीही मदत करतं थोडीफार त्यातून आम्ही ते हां हां हां हां जेवणामध्ये भाजी आहे पोळी आहे भात आहे वरण आहे मग कधी एखाद्या दिवशी आम्ही थोडंसा गोड पदार्थ तयार करतो त्याच्याप्रमाणं मग हां हां हां हां हा हां हां आमच्याकडं एक दहा पंधरा लोक कामाला आहेत

हां दोन्ही वेळेचं करतो हां

हां हां दोन वेळेला जेवण पुरवतो नाही नाही सरकारचे वगैरे मदत नाही आहे असं सार्वजनिक उपक्रम करतो हां ठीक आहे आत्मिक समाधान मिळतं छान वाटतं ठीक आहे